नमस्कार होळे केटरर्स मी साताऱ्यातूनच बोलतो आहे आमच्या घरामध्ये एक पार्टी आयोजित केलेली आहे तर जवळ जवळ एक शंभर एक लोक येणार आहेत आणि त्या शंभर एक लोकांचं जेवण आम्हाला मागवायचं होतं तर आपल्याकडं कोणकोणते मेन्यूच असतात मला कृपया करू शकेल का ओके व्हेज डिशसाठी तुम्ही काय काय देता तर ते मला सांगा काय काय मेन्यूमध्ये भाजी कशी असते भाजी कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते ते पण मला सांगा आणि स्वीटला काय काय आपल्याकडे असतं

स्वीटसाठी रसगुल्ला रस चालेल आणि पापडदेखील आहे का ओके तो तो देखील चालेल आणि कोशिंबीर ठीक आहे

तर हे फिक्स आणि शंभर लोकांचं असणार आहे आमच्याकडं हा जो पार्टीचा कार्यक्रम घेतलेला आहे तो दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतलेला आहे आणि संध्याकाळी सात वाजता तो कार्यक्रम आहे तरी आम्हाला शंभर माणसांच्या हिशेबाने थोडीफार जास्त जास्तीचा असलेलं केलं तरी चालेल पण शंभर लोकांना पुरेल एवढं जेवण हवं आहे नक्कीच नक्कीच आणि आपले दर कसे आहेत हे देखील तुम्ही मला व्हॉट्सअप करा वॉट्सअपवर मी पाहून तुम्हाला पुन्हा एकदा त्याच्यामधले मेनू सगळे तुमचे काही डिटेल्स आहेत अकाउंट डिटेल्स सुद्धा देऊन ठेवा आणि ऑर्डर कन्फर्म ठरवूया ठीक आहे धन्यवाद सर